आमच्या भागातील शाळेंमध्ये संस्कृत कला आणि संस्कृतीच्या विभागासाठी निधी सरकार देते प्रत्येक शाळेवर सरकार देत असते वह्या पुस्तक पेन अजून बरेचसे सामान जे असते विद्यार्थ्यांना लागणारे हे सरकार पुरवणी करून देत असतात सर्व कॉलेज शाळांमध्ये माझ्या पण शाळेत देत होते प्रत्येकाला एक एक वही एक एक पेन एक एक इरेजर जे काही अभ्यासासाठी लागत असते ते सामान देत होते देत असतात अजून बरेचसे पूर्ण सगळ्या शाळेमध्ये जाऊन देतात आणि पुस्तके पण देतात अजून बरेचसे सामान देत असतात जे विद्यार्थ्यांना गरजू असतात सरकार सरकारने हे खूप चांगलं काढलेलं आहे आधी नव्हता आता काढलेला आहे आणि आणि कॉलेजला पण देत असतात कॉलेजला ते वर्गणी दे वर्गाणी देत असतात प प्रायमरी शाळेला पण देत असतात सर्व सर्व विद्यार्थ्यांना ते देत असतात पुस्तके वह्या जे काही लागणारे सा साहित्य आहेत लेख विद्यार्थ्यांना ते त्यांनी पोहोचवायचं चांगलं काम करतात आणि पेन्सिल खोडरबर वह्या पुस्तके सगळं काही प पुरवतात च चांगलं पुरवतात आणि सगळ्या शाळांना पुरवत असतात